मी माझ्या स्वतःच्या फोटोग्राफचे अजून तरी प्रदर्शन केलेले नाही आहे परंतु मित्रांच्या किंवा काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत जिथं निसर्गचित्र टाकले जातात तर तिथं माझे मी फोटो शेअर केलेले आहेत तथे लाईक्स वगैरे असं मिळाले आहे पण वेगळ्या काही अशा प्रतिक्रिया मिळालेल्या नाही आहेत तर प्रदर्शन अजून कुठं केलेलं नाही आहे पण पुढे चालून कधीतरी त्या काढलेल्या फोटोंचं एक छापिल पुस्तक किंवा प्रदर्शन करण्याचा नक्कीच विचार आहे